माझा आवडता विषय आहे मराठी कारण मला मराठी म्हणजे मी आपली मातृभाषा मराठी आहे ना तर मला मराठी भाषेला मराठी बोलायला खूप आवडते आणि इंग्लिश बोलायला म्हणजे हार्ड जातो कसं आता शहरामध्ये जास्तीतजास्त लोक म्हणजे आता जे जॉब करतात ते असे म्हणजे कोणी नोकरी वगैरे करतात ते कंपनी वगैरे जातात तर इंग्लिश बोलतात जास्ततर मला इंग्लिश बोलायला आवडत नाही मला आणि म्हणजे मला पहिल्यानपासून मराठीच भाषा आवडते आणि मना माझी मातृभाषा मराठी आहे तर मला मराठी भाषा आवडते आणि मला मराठी भाषेवर खूप गर्व आहे जसं आमच्याकडे खूप लोक मराठीच बोलतात जसं काही इंग्रजी भाषेत बोलतात म्हणजे जे कमी शिकलेले लोक असतात ते जसं का रे कुठे चालला रे का रे जेवला काय कायले हिंडतो असं तसं बोलतात आणि जर आपण हेच जर मराठी भाषेमध्ये बघितलं तर म्हणजे शुद्ध भाषेत शिकलेले लोक बोलले तर ते बोलू शकतात कुठं चाललास काय करतात अशा प्रकारे बोलू शकतात अशा गमतीदार म्हणजे भाषा मराठी भाषेतील काही रस आहेत की ते गमतीदार आहेत तर अशाप्रकारे मला मराठी भाषा आवडते